हॅलो चालू करू या ओके तू आता मुंब्रा स्टेशनला आहेस ना ओके तर तिकडे ना मुंब्रा देवीचं खूप प्राचीन काळाचं मंदिर आहे सोळाशेचं मंदिर आहे ते सोळाशे काळापासूनचं तर तिकडे तू नक्की जा फिरायला तर तिथे ना साडेसातशा पायऱ्या आहेत साडेसातशे तर तू मुंब्रा स्टेशनला उतरल्यानंतर तुला ऑटो मिळेल तिकडून जाण्यासाठी तिकडे तू जाऊ शकते आणि तुला अजून को कुठे कुठे फिरायचं आहे मंदिरं वगैरे फिरायचं आहे की बाकी बीच साईडला जायचं आहे बीच समुद्र बीच साईडला जायचं आहे तर तू मरीन लाईन्सला उतरू शकते मरीन लाईन्सवरून मरीन ड्राईव्हला जायचं तर चर्चगेटला उतरून पण तू जाऊ शकते तिथून ऑटो किंवा बस मिळेल तुला मरीन ड्राईव्ह सर्वात बेस्ट आहे एकदम त्याच्यानंतर बीच ते बांद्र्याला जाऊ शकते तू बँडस्टँडला तिकडून पण तुला स्टेशनवरून ऑटो मिळेल आणि बाकी मुंबईचं वडापाव आणि मिसळ खूप फेमस आहे ते जरूर खा तू तुला कुठेही वडापाव तर तुला कुठेही मिळून जाईल हो एकदम फेमस आणि मिसळ मुंबईची मिसळ आणि वडापाव एकदम फेमस आहे तुमच्या इकडे काय काय आहे फिरण्यासारखं अच्छा वडापाव नाही मिळत का तुमच्या इथे ओके मुंबईमध्ये तर वडापाव मिळणारच तुम्हाला कारण मुंबईची खासियत आहे वडापाव म्हणजे आणि मुंब्रा देवीला मुंब्रा देवीला तर नक्कीच जा तू साडेसातशे पायऱ्या आहेत पण ते प्राचीन काळातलं मंदिर आहे ब्रिटीश काळातलं सोळाशेपासूनचं सिद्धीविनायकला जायचं तर दादरला उतरावं लागेल तुला दादरवरून टॅक्सी आहे सिद्धिविनायकला जायला सिद्धिविनायक तर एकदम फेमस मंदिर आहे मुंबईचं तिकडे सगळे सेलिब्रिटी वगैरे पण तिकडे जातात दर्शन घ्यायला हां लालबागचा राजा लालबा इथे लालबागला आहे भायखळ्याला भायखळ्याला उतरून जावं लागेल आणि अंबरनाथचं एक शिम हो हो रश भरपूर असते तिकडे तिकडे गर्दी भरपूर असते दुपारी गेलं तर बेस्ट आहे दुपारी किंवा सकाळी आणि अजून एक शिव मंदिर आहे अंबरनाथचं ते खूप प्रसिद्ध आहे अंबरनाथचं प्राचीन काळातलं मंदिर आहे शंकराचं तर तिकडे पण नक्की जा तू आणि दुसरं म्हणजे अजून बीच साईडला जायचं आहे तर दादरला दादर चौपाटीला पण जाऊ शकते दादरला एक चौपाटी आहे हां जुहू चौपाटी अंधेरीला आहे तिकडे तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता गोरेगावची पण चौपाटी आहे एक तिकडे पण आहे दादर चौपाटी आहे गिरगाव चौपाटी आहे आणि मॉल्समध्ये जायचं असेल तर ठाण्याला जाऊ शकता बीचवरती संध्याकाळी गेलेलं बेस्ट एकदम मॉलमधे पण ठाण्याला भरपूर मॉल आहेत मॉलमध्ये जाऊ शकता मोठे मोठे मॉल आहेत विविया विवियाना आणि कोरम मॉल फेमस आहेत

चल झाला टायम ओके